कुणालचे वडील बोलतात का बरं मी कॉल यासाठी केला होता अच्छा अच्छा ट्रावल्समध्ये आहे का बरं मी दोन मिनटं बोलू शकतो तुमच्यासोबत हां हां तर मी याच्यासाठी फोन केला होता की कुणालचे स् याचे टेस्ट पेपरची युनीट टेस्टची शेशन सुरू होत आहेत तर त्या संदर्भामध्ये आपल्या इथे एक मिटिंग ठेवलेली होती शाळेला पॅरेंट्स मिटिंग तर ती आता बारा डिसेंबरला आहे तर त्यादिवशी तुम्हाला पॅरेंट्स मिटिंगला हजर राहायचं आहे तुम्ही किंवा मॅडम दोघंपैकी कोणी पण मिटिंगला हजर राहिल्यास त्या युनिट टेस्टचे प्रश्न वगैरे कसे राहील काय आहे पेपर कसा करून घ्यायचा आहे या संदर्भात डिटेल देणार आहोत अच्छा अच्छा हो हो मॅडमला वगैरे तुम्ही आणू श् पाठवू शकता मॅडमला वगैरे तुम्ही मिटिंगला पाठवू शकता ते थोडं पॅ ते ही डिस्कशन करायचं आहे आणि नंतर पुढे याचं इवेंट्स पण सुरू होत आहेत आपले ॲन्युअलचे कल्चरं प्रोग्राम आहे हो हो हो हो मॅडमला पाठवलं तरी चालेल आणि सपोज जर जं त्या डेटमध्ये जर काही चेंज होत असेल श् मिटिंग्सच्या शेड्यूल वगैरे काय बदलत असेल तर मी तुम्हाला त्याचं शेड्यूल चेंज झाल्याचा पण पुन्हा एक रिकॉल करेल नाहीतर मग सेम डेला त्या तारखेला मिटिंग राहील हो चालेल चालेल काही हरकत नाही ना ठीक ठीक आहे सर ओके थॅंक्यू